व्यवसाय करणे हा माझा छंद आहे तर व्यवसायामध्ये मी छोट्यापासून सुरुवात करेल आणि माझा व्यवसाय मोठ्या स्तरावर जाऊन पोचवेल जसे की मी ठरवली की मला कपड्याचं दुकान टाकायचं तर मी छोट्यापासून सुरुवात करेल मी आधी मी माझ्या घरातच तो त्या काही गोश् म्हणजे आधी मी छोटंसं दुकान टाकेल व त्यानंतर जे काही मी कपडे वगैरे आणेन त्याची सोशल मीडियावरती ॲड करेल व लोकांना त्या होलसेल भावात विकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून माझ्या दुकानाची पब्लिसिटी होईल आणि माझा व्यवसायही पुढे जाईल अशा प्रकारे च बऱ्याच गोष्टी मी माझ्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी करेल